आमच्या राज्यात मराठी भाषा ही मातृभा भाषेची भूमिका बजावत असते बजावते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या राज्यात मोठ्या प्रमाणात मातृभाषा इव्हन मराठी बोलली जाते पण ह्या मराठी भाषेतेतही बावीस वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा पडतात आपण जसं की म्हणू शकतो खानदेशी भाषा ऐरणी भाषा भिल्लं कोक कोकणी त्यानंतर गावठी भाषा पण बोलली जाते स्पष्ट सुसंस्कृत पणे बोलली जाणारी मराठी भाषा त्यानंतर मराठी भाषा तसं म्हटलं तर वेगवेगळ्या भाषांचं कॉम्बिनेशन आहे जसं की आपण म्हणतो कदर करणे हा शब्द कद्र ह्या अरब भाषेतून घेतला गेलेला आहे अशाच वेगवेगळ्या भाषांचं मिश्रण म्हणजे मराठी भाषा आहे जी आपण जगात सगळ्यात अवघड मानली जणारी भाषा भाषा मानली जाते आणि मराठी भाषेला आपण आपल्या आईचे आपल्या मातीचे असे महत्त्व दिले गेलेले आहे मराठी भाषा म्हणजे मा माणसाच्या मनातलं ओळखणारी भाषा मानली जाते मराठी भाषेत मोठमोठे तसेच वेगवेगळ्या अतिशय मोठ्या प्रमाणावरती कथा कादंबऱ्या केलेल्या आहेत संतसाहित्यातही मराठी भाषेचं संत साहित्यातही मराठी भाषेचं मोठ्या प्रमाणात आदर केला आहे तसेच मराठी भाषा ही नुसती राज्यातच नाही तर राज्याच्या बाहेर देशाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे मराठी भाषेतले लेख कविता गाणे अभंग पोवाडे अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून मराठी भाषा ही प्रसिद्ध होत अस होत आहे मराठी भाषा ही सुसंस्कृत व सोज्वळ मानली जाणारी भाषा मानली जाते आणि ही अतिशय लोकप्रिय भाषा आहे तसंच यात जेव्हा आपण मराठी बोलतो त्यात आपुलकी जाणवते आपलेपणा जाणवतो मराठी भाषेने मराठी भाषा बोलल्याने दूरचा व्यक्ती ही आपला वाटतो बाहेरच्या बाहेरच्या देशांमध्ये जे लोक राहतात नोकरी धंदा पाण्यासाठी गेलेले असतात त्यांना जेव्हा मराठी माणूस मराठी बोलणारा माणूस भेटतो ते अतिशय मोठ्या प्रमाने मोठ्या प्रमाणात आनंदी होतात जसं की त्यांना त्यांचं त्यांना त्यांच्या गावात आल्यासारखं गावात आल्यासारखा अनुभव येतो आणि त्यामुळेच मराठी भाषेला खूप मोठ्या प्रमाणत महत्त्व दिले गेलेलं आहे मराठी भाषा ही अतिशय महत्त्वाची भाषा आहे यातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळते मराठी भाषेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ निघतात तसेच मराठी भाषा ही अतिशय गंमतिशीर भाषा ही मानली जाते